बाइकिंग जगातील विचार केला गेलं म्हटलं तर आम्ही मित्रांनी असं विचार केलेला आहे भविष्यामध्ये चार पाच किंवा कमीत कमी दहा जणांचा ग्रुप आम्ही घेऊन अमरावती ह्या ठिकाणावरुन इंदोर भोपाल दिल्ली असं जाण्याकरिता केंद्रशासित जे राज्यं आहेत ह्या राज्यानुसार आम्ही जाता जाता हिमालय ह्या मार्गावर जाण्याचा विचार करीत आहोत बाइक राइडिंगसाठी हे जागा म्हटलं तर खूप फायदेशीर आणि पर्यटनानी देखाव्यासाठी खूप चांगली आणि र रस्ते असे वळ वळण वळण मार्ग असल्यावर आणि चांगले उंचाईचं ठिकाण असल्यावर ऊंचीवरुन सागळे सौंदर्यीकरण पाहण्याकरिता व थंड हवेचे ठिकाण बर्फ आणि सगळं तिथं